स्वयंपाक करण्यासाठी गावामध्ये आम्ही म्हणजे आमच्या घरी जास्तीत जास्त आम्ही चुलीचा वापर करतो कारण चुलीवर जो स्वयंपाक केला जातो तो फारच चविष्ट असतो कारण चुलीसारखी चव हे कुठेच मिळत नाही गॅस सिलेंडरही आम्ही फार कमी वापरतो कारण चुलीवरचा चुलीवरच्या जेवणाची जी मजा आहे ती फारच चांगली असते आणि खूप चविष्ट भोजन आम्हाला खायला मिळते कारण चुलीवर जो आम्ही स्वयंपाक करतो तो त्याची काहीतरी वेगळीच शैली आणि किंवा वेगळीच एक पद्धत असते तसं आम्ही इंधन वगैरे जमा करतो आणि लाकडा लाकडं पेटून चुलीमधे त्याच्यावर हा स्वयंपाक बनवला जातो आणि ह्या चुलीवर स्वयंपाक हा फार लवकर होतो कारण त्याची जी आग असते ती फार म्हणजे जास्त असते त्यामुळे स्वयंपाकही लवकर होतो आणि चुलीवरचा जे स्वयंपाक असतो हा खूप चविष्ट असतो चुलीवर नेहमी आम्ही नॉनव्हेज बनवतो चिकन असो मटन असो आम्ही चुलीवरच हे शिजवतो कारण चूल चुलीवर जेव्हा आम्ही नॉनव्हेज शिजवतो तेव्हा त्याची त्याला जी आग लागते ती आग फार तेज असते त्यामुळे चिकन आणि मटन असो ही खूप लवकर शिजते गॅसवर मात्र त्याला खूप वेळ लागतो आणि गॅसवर त्याची त्याला चव भेटत नाही चुलीवर मात्र जेव्हा तुम्ही बनवता तेव्हा चुलीवर फारच ते खूपच लवकर शिजते आणि खूप चांगले शिजते ते त्याच्यामुळे चुलीवर बनवण्याची जी कला आहे ती फारच चांगली कला आहे आणि खूप स्वादिष्ट असं जेवण हे चुलीवरच आम्हाला मिळते